आपल्याला जर कोणत्या कॉम्पिटीशनमध्ये स्विमिंग कॉम्पिटीशन इंटरनॅशनल लेवल्स स्टेट लेव्हल डिव्हिजनल लेव्हलवर वेगवेगळे स्थलांतरीय कॉम्पिटीशन भारतात इतर वेगळ्या कंट्रीजमध्ये घेतले जातात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोहोण्यामध्ये दीर्घ वेळपर्यंत आपण तिथे टिकून राहिलो पाहिजे पाचशे मीटर आहे ते स्विमिंग श हजार मीटर आहे तर मेन आपलं कॉन्सन्ट्रेशन असणं त्याच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे कॉन्सन्ट्रेशन असणं आणि आपला श्वास मेन श्वासांवर नियंत्रण असणं हे खूप गरजेचं आहे आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन का आपला जो लक्ष्य आहे ते ध्येय आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी आपलं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन असणं अत्यंत गरजेचं आहे त्याची एकाग्रता टिकवून ठेवणं हे आपल्याच हातात असतं म्हणजे आपण तो अचीव्ह करायचा आहे तो गोल त्यासाठी एकाग्रता असणं आवश्यक आहे व्यायाम करणे आणि आपलं जे फिजिकल स्टेट आहे थोडंसं चांगलं डेव्हलप करून असलं तर स्विमिंगमध्ये त्याचा जास्त जे उंच लोक असतात ना त्यांच्यासाठी स्विमिंग करणं थोडं ईझी होऊन जातं कारण की लांबलांब पाय असल्याकारणानं पुढं जायला मजे थोडंसं जास्त डीस्टन्स कव्हर करू शकतात ते स्पीडने आणि उंची वाढवण्यासाठी पण स्विमिंग गरजेची आहे त्याच्यामध्ये दररोज व्यायाम करणं त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे